एक आमच्या सेलूजवळ घोराट म्हणून एक गाव आहे केजाजी महाराजाचं ते व घोराट म्हणून ओळखतात केजाजी महाराजांचं आणि तिथे न चौथ्या महिन्यामध्ये रामनवमीला खूप मोठी यात्रा भरत असते यात्रेमध्ये खूप सारे असे दुकानं असते चिवड्याचे असते खेळणी असते खूप प्रकारचे असे दुकानं व्यावसायिक लोकं मं म्हणजे विकायसाठी येतात गरीब लोकं पण बिचारे आपले दुकानं लावून बसतात न दोन पैसे कमवून नेतात आणि पुण्यतिथीचा पण बाबांचा कार्यक्रम खूप छान होतो खूप लोकं असतात हजारानं लोकं असतात खूप गावोगावचे खेड्यापाडीचे लोकं लोकं येणे जाणे करतात तीन दिवस पुण्यतिथीचा क्रा कार्यक्रम असतो आणि चौथ्या महिन्यामध्ये रामनवमीला पण यात्रेचा खूप मोठा कार्यक्रम असतो